हॅलो सर सर मी सकाळी अपॉइंटमेंट घेतलेली ते डर्मोटोलॉजीस्टची तुम्ही तुम्ही डॉक्टर यश आहात का तुम्ही नाहीका सर मला माझ्या स्किनबद्दल सांग्या म्हणजे सांगायचं होतं ते माझे गाल म्हणजे स्किनला आहे ना ते फोडं फोडं सारखे झालेत आणि रॅशेश ही झाले सर मी आता म्हणजे नॉर्मली डरमटच सेफ प्रोडक वापरतो सर तुम्ही सांगू शकतात का कोणतं लागेल मला सर माझी स्किनकेअर ड्राय आहे आता नाही नाही कधी नाही वापरले ते प्रोडक्ट्स थंड पाण्याने धुतो सर हा ठीक आहे सर चालेल आणि सर ते डोळ्याच्या खाली नाही का ते रॅशेस सारखं आलं आहे आणि नाकाच्या इकडं ते रॅशेस नाही का म्हणजे फोड टाईप आले आहेत थोडेफार आणि ब्लॅकेट म्हणजे ब्लॅकेट काही तरी ते हा सर गाठ्या आल्या आहेत सर मी जास्त म्हणजे नॉर्मली नाही का ऑईली खातो म्हणून नाही का सर ते होत असेल सांगू शकतात का तुम्ही सर अच्छा सर त्याचं सर तुम्ही ह्याच्यावरती एक सजेशन देऊ शकतात का मी कोणतं तेल यूज करू शकतो सर आणि मला म्हणजे नाही का डोळ्याच्या इकडं नाही का ब्लॅकहेडस पण येतात तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकतात का अच्छा ठीक आहे सर थँक यू थँक यू सर